राज्याविषयी काही रोचक तथ्ये किंवा ऐतिहासिक गोष्टीमध्ये येते की जसं धान गहू मक्का मटर याच्या सामाविष्ट करण्यात आलेल्या आहे अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या अश्या आहेत लोह कोळसा चुना खडक याच्यामध्ये पण सामविष्ट करण्यात आलेलं आहे आणि ज्या काही पर्यटक लोकांना माहिती नाही आहेत अशा गोष्टी अजून महाबोधी मंदिर नालंदा खंडर बौद्धगया